मला बघा वपू काळे फारच आवडतात त्यांचं लेखन म्हणजे अगदी मनाला भिडणार असतं वाचत बसलं की वाटतं आपल्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या आहेत त्यांच्या कथा इतक्या साध्या असतात पण त्यांच्यातली भावना फक्त शब्द ओघ अगदी वेळ लावते त्यांचं वपुंची कथा हे पुस्तक मी तीनदा तरी वाचले आणि प्रत्येक वेळी तेच तेच वाचून पण काहीतरी नवीन सापडतं त्यांच्या कथामधून आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो माझ्या मते काळे प्रेमी निती माणूसकी या सगळ्यांवर इतके सुंदर पुस्तक लिहत वाचताना माझे डोळे फणफणतात पण त्या एक चहा हा लेख माझा मला फार आवडतो ती साधी गोष्ट आहे पण मनाला भिडते